एखाद्या नृत्याला सादरीकरण खूपच असं चांगलं करण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मेहनत ही खूप घ्यावी लागते जो जो नृत्य करणार आहे त्यांना तर खूपच अशी मेहनत घ्यावी लागते त्यापैकी एक म्हणजे नृत्य करणाऱ्याची व्यवस्था नृत्य करणाऱ्याची व्यवस्था म्हणजे कपडे त्यांचं राहणं त्यांचं खाणं हे कसलं असलं पाहिजे मग नंतर स्टेज स्टेज उभारणी ही वरल्या बाजूला असली पाहिजे नृत्य हा सर्व प्रेक्षकांना दिसला पाहिजे नंतर खूप अशा गोष्टीचे ध्यान ठेवावे लागेल त्यापैकी एक म्हणजे प्रेक्षकांचे ध्यान प्रेक्षकांचे ध्यान हे त्यांच्या नृत्यावर असते नृत्य हे चांगलं झालं तरच प्रेक्षक असे खुश राहतात नाहीतर असे नाराज राहतात नृत्य जर चांगलं केलं नाही केलं नाही तर प्रेक्षक हे नाराज होतात आणि उठून ओ ओरडू लागतात नृत्य हे चांगलं आणि प्रभावी करण्यासाठी चांगले चांगलं सौंदर्य चांगले कपडे चांगल्या डान्स नृत्य ही त्यांना शोधावा लागेल आणि नंतरच त्यांना एखादं नृत्य सादर करण्यात यावे लागेल नृत्य ही चांगलंच असलं पाहिजे नाहीतर प्रेक्षक हे नाराज होऊन काही पण बोलू लागतात नृत्य हे सा आमच्या गावामध्ये एकदा नृत्याची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये खूप सारे नृत्य झाले आणि त्यापैकी दोन नृत्य हे असे झाले की एकमेकांना टक्कर देणारे नृत्य झाले एकीकडून चंद्रा गाणे लागत होतं तर एकीकडून शांताबाई गाणं लागत होतं दोन्ही गाण्यामध्ये एवढी टक्कर लागली की दोन्ही गाणे एकदम भारी होते प्रेक्षकांना पण भारी वाटू लागलं की हे गाणे एवढे चा छान वाजत आहेत एवढं भारी डेकोरेशन आहे एवढा भारी स्टेज आहे दोन्ही पण नृत्य करणारे व्यक्ती खूपच चांगले आहेत त्यांनी खूपच चांगले केलं आहे असं खूप त्यांना चांगलं वाटू लागलं आहे नृत्य हे खूपच चांगलं केलं आहे त्यांना बक्षीससुद्धा मिळालं नृत्याचं पहिलं बक्षीस होतं एक लाख एकावन्न हजार आणि दुसरं बक्षीस होतं एकावन्न हजार त्यापैकी एकजणांना मिळालं एक लाख एकावन्न हजार आणि दुसऱ्यांना मिळाले एकावन्न हजार त्यापैकी पहिल्या व्यक्ती पहिली व्यक्ती ही शांताबाई नावाची होते आणि दुसरी व्यक्ती कांताबाई नावाची शांताबाई नावाच्या व्यक्तीने नृत्याची स्पर्धा जिंकली आणि त्या शांताबाईंना एक लाख एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस दिलं आहे आमच्या गावात नृत्यस्पर्धेत पहिले आल्यामुळे आणि दुसरं बक्षीस त्या दुसऱ्या व्यक्तींना बोलून दिलेला आहे स्टेजवर खूप असा मह खूप असं चांगलं डा नृत्य केलं आहे आणि नंतर प्रेक्षक पण खूश झाले की एवढा छान नृत्य केलं यांना पण आणखीन पैसे भेटले पाहिजे नृत्य केल्याबद्दल प्रेक्षकांनी पण पैसे दिले नृत्य केला आणि नृत्य खूप चांगले झाले त्यानंतर माझ्या जीवनात एक घटना घडलेली आहे नृत्य करणाऱ्या नृत्य मला खूपच नृत्य आवडते मी पण एकदा एका जागी नृत्य केले खरोखरच प्रभावी असा जीवनावर भाग पडतो आहे नृत्य केल्यानंतर असा प्रभावी म्हणजे खूप चांगलं वाटतं आहे जीवनात असं छान वाटतं आहे की मी काहीतरी करू शकतो मला नृत्य येतं आहे मी काही जर झालं नाही तर नृत्य करून माझं पोट भरू शकतो असं खूप मला वाटू लागलं आहे नंतर नंतर नृत्य करणाऱ्याची व्यवस्था असं तसं खूप बघून मला वाईट वाटलं आहे नंतर मी त्या नृत्य स्पर्धेतून भाग मागे घेतला आणि मी नंतर कधीच नृत्य स्पर्धेकडे गेलो नाही नृत्य प्र नृत्य नृत्य स्पर्धा ही खूपच चांगल्या असतात त्यापैकी एक म्हणजे नृत्य करता वेळेस प्रेक्षक हे नृत्य करणाऱ्या व्यक्तींना खूप डिवचतात त्यामुळे ते नृत्य करणारे व्यक्ती ही घाबरून जाते आणि ते नृत्य चांगल्या होण्यास प्रेक्षकांची मदत भेटत नाही नृत्य करणाऱ्या व्यक्तीला काय पाहिजे प्रेक्षकांचा साथ आणि स्टेज स्टेज आणि नृत्य प्रेक्षकांची साथ असंल तर ते नर्तकी कुठलाही नृत्य चांगल्या प्रकारे असे करू शकते आणि नृत्य चांगला करू शकते आणि खूप असं कॉम्पिडन्स येतो की त्यांना मग आम्हाला बनू शकते एवढे प्रेक्षक साथ द्यायला आहेत आम्ही नृत्य करूच शकतो चांगल्या प्रकारे असे नृत्य करू शकतात नृत्य ही कला आहे कले कलेकडे जर करलेव नृत्य ही कला आहे कलेकडे जर कलेवानी बघितलं तर खूप चांगला असा प्र प्रतिसाद येतो की खूप असा चांगला वाटतो की नृत्य करणाऱ्याना पण चांगलं वाटतो आ आणि प्रेक्षकांना पण चांगलं वाटतो नृत्य खूप चांगलं असतं आहे शरीरासाठी मनासाठी मन हे शांत राहते नृत्य बघितल्यानंतर की मनावर प्रभाव पडतो की काहीतरी आपण बघितलं आणि छान वाटलं आपल्याला